माझा फोटोग्राफीतला आवडता कॅमेरा हा निकॉन या कंपनीचा आहे तो सर्वात भारी शूट की फोटो केले जाते यात लर्निंग चांगल्या पद्धतीने होत होत आहे आणि फूटसुद्धा चांगल्या पदतीने फ्रेश आणि निघत निघतात आणि कॅमेरा हे याने निकॉन या कॅमेराबद्दल आवडती गोष्ट म्हणजे ब्लडिंग चांगल्या पद्धतीने होऊ श हो ब्लडिंग चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि हेअरसुद्धा फ्रेश निघतं या ब्लरनिंग ब्लरिंग याने कोण कॅमेरानी आणि फोटोसुद्धा चांगल्या पद्धतीने शूट होऊ शकतात आणि निकॉन ही कंपनी चांगल्या पद्धतीची आहे जे आणि फोटोसुद्धा चांगल्या पद्धतीने निकॉन कंपनीमध्ये निघतात तसेच काही अडचणी वेगवेगळे म्हणजे निकॉन कंपनीचा कॅमेरा हा चांगल्या पद्धतीचा मानला जात आहे या कॅमेऱ्यात फोटो व्यवस्थित फ्रेश चेहरी निघतात निकॉन ही कंपनी चांगल्या दर्जाची किंवा आहे एस फोटोशूट करते वेळेस लोकेशन फोटोशूट करते लोके ब्लरनिंग फोटो के फोटोशूट केल्या ब्लरिंग आपोआप होतं आणि ब्लर्निंग वेळेस फोटो व्यवस्थितरीत्या चांगल्या पद्धतीने निघत आहे निघतात तसेच वेगवेगळे फोटोशूट त्या त्या कॅमेऱ्याची चांगल्या पद्धतीने फोटोशूट केले जातात आणि या तसेच या पद्धतीनेसुद्धा चांगले एक निकोन कंपनीचे कॅमेराे फोटो व्हिडीओ शूट चांगले होऊ शकतात तसेच हा कॅमेरा चांगला आको हा कंपनीचा मानला किंवा दर्जाचा मानला जातो आणि त्या फोटोशूट के कं निकॉन कंपनीमध्ये फोटो एकदम व्यवस्थित फोटो निघतो एक खराब झूम केला तर खराबसुद्धा होत नाही असा या कॅमेरात फोटो निघतो आणि हा कॅमेरा चांगल्या दर्जाचाही मानला जातो आणि फोटोशूट करते वेळेस निकोन काम कॅमेऱ्यामध्ये फोटो हा चांगल्या दर्जाचा निघतो आणि फो चेहरे एकदम फ्रेश तर दर्जेदार निघतात आणि ही लाबंसुद्धा फोटो काढते वेळेस एकदम व्यवस्थितरीत्या निघत आहे निघतो ह्या कॅमेरेमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचे फोटो के शूट केलेला असू शकतो आणि किती लांब दूरचा फोटो हा एकदम क्लिरिटी चांगली मिळते या पद्धतीत कॅमेरा हा आणि कोण निकोन कंपनीचा कॅमेरा आहे र ह कंपनीचा कॅमेरा आहे तसेच वेगवेगळे फोटोजसुद्धा चांगल्या पद्धतीने या कॅमेऱ्यात निघतात पाच फोटोजसुद्धा या कॅमेऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीने शूट होऊ शकतात आणि त्या कॅमेऱ्यामध्ये चांगली क्वालिटी असल्यामुळे सर्वजण याच कामेराचा उपयोग केला जातो अशा कॅमेऱ्याची आ आवड ही चांगलं स सर्वच म विकसर ज हा कॅमेरा जास्त प्रमाणात वापरला जाऊ शकतो या कॅमेऱ्याची क्वालिटी आणि फोटोशूट करतेवेळेस हा कॅमेरा एकदम लांबचा फोटोसुद्धा चांगल्या पद्धतीने शूट करण्यास मग हेल्प करू शकतो हा कॅमेरा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे हा तसेच कितीही दूरचा फोटो किंवा फोटो एकदम क्लिरिटी आणि ब्लरिंग फोटोशूट हेच लगेच होऊ होऊ शकते ह कॅमेऱ्यामध्ये